त्रिभुवन सुपर मार्केटला फोन लागला आहे का हा हां तुमच्या या मार्केटमध्ये म्हणजे कशा कशा प्रकारच्या ग्रोसरीज वगैरे आहेत सगळं म्हणजे काय काय आहेत फॅसिलिटीज काय आहेत हां हां हां आणि इन्क्लुडिंग त्यात मेडिकल आयटम्स पण आहेत का

अच्छा ओके आणि हां हां क्लोथसच्या बाबतीत काही म्हणजे हे आहे का डिपार्टमेंट आहे का तिकडे हां हां हो पण ते पण ते तुमच्याकडे कुठल्या कुठल्या ब्रँडचे आहेत म्हणजे अंदाजे ओके ओके ओके ओके ओके

आणि मला मला हे विचारायचं होतं की तुमचं जे सुपर मार्केट आहे त्रिभुवन सुपर मार्केट तर त्या ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे मेंबरशिप वगैरे घेतली जाते का म्हणजे कॉर्टरली किंवा सिक्स मंथची किंवा इयरली अशी मेंबरशिप घेतली जाते का ओके बरोबर अच्छा पण मग ती पण ती म्हणजे ती फक्त म्हणजे ही जी आत्ता स्कीम सांगितली ती वर्षभरासाठीचीच आहे का याची आहे काय म्हणतात त्याला म्हणजे सहा महिन्याची पण आहे

बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू माहिती दिल्याबद्दल हं